हॅलो ओला मला कॅब बुक करायची आहे मला येत्या दोन दिवसांनी म्हणजेच दहा दिसेंबरला सकाळी दहा वाजेपर्यंत रेल्वे स्टेशनला पोहचायचे आहे तर नऊ वाजता बजाज चौकातून निघायचे आहे तर प्लीज तुम्ही वेळेत कॅब पाठवाल का